हॅलो हॅलो हां बोला ना हो हां कितक रूम आहे हो का काय काय करायचं होतं त्याच्यात फिटिंग हां अंदरून बाहेरून दोन्ही करायची आहे का फिटिंग हां चार रूम आहेत चार रूमासाठी चार पंखे लागेल अजून टी वी फ्रीज असेल तुमच्या घरी त्याचे सेपरेट बोर्ड टाकावं लागेल अजून एल ई डी वेलीडी आहे का तुमच्या घरी एले डीसाठी टाकावं लागेल कूलर उलर कुठं लावता बाहेरून ठेवता का अंदरून ठेवता एकात एक बोर्ड एले डीसाठी राहील सेपरेट फ्रीजसाठी वेगळा कुलरसाठी बाहेरून द्यावं लागेल एक वेगळा अजून पंखे एका रूममध्ये किती कोट लावायची आहे किती शॉकेटवाले दोन बटनवाले काय तीन बटनंवाले हां कोणतं सामान आणावं लागेल ना ते तुमचं बजेट काय किती कायचा तुमचा बजेट किती काय म्हटलं इलेक्ट्रिकचा दहावीस हजार रुपये जास्त लागेल ना ठीक आहे ना चारच रूमची करायची आहे का ठीक आहे सांगतो मग